दुचाकीची स्पर्धा म्हणजे आम्ही सायकलची स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो मी माझे मित्र आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळी ही स्पर्धा आम्ही स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आम्ही जिथे राहतो त्या त्या आणि तिथून ते महाकालीची गुंफा म्हणजे साधारणतः दोन ते तीन किलोमीटरचं अंतर आहे ह्याचा अनुभव ह्याबद्दल मी बोलत आहे जर प्रॅक्टीस केली असेल तर सायकल चालवणं किंवा शर्यतीमध्ये भाग घेणं काही अवघड नाही पण जर प्रॅक्टीस केली नसेल तर सायकल चा चालवणं किंवा शर्यतीमध्ये भाग घेणं खूप अवघड आणि त्रासदायक आमच्याबरोबर तसंच झालेलं आम्ही काही प्रॅक्टीस केली नव्हती आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही बिल्डिंगचे कमीतकमी पाच जण होतो कॉलनीमध्ये आमची जी सतरा बिल्डिंगची कॉलनी आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे मिळून काहीतरी तीस ते चाळीस जण होतो तर आम्ही सर्वांनी एकत्र सुरू केली पण जसं जसं मधला प टप्पा आला त्याच्यामध्ये सगळ्यांना दम लागायला लागला पॅडल मारू शकत नव्हते पाय भरलेले सर्वांचे त्याचबरोबर प्रचंड थकवा जाणवत होता काही जण थांबले पाणी प्याले काही जणं चक्कर यायला लागली दुपारच्या वेळी ही स्पर्धा आयोजित केली होती त्या कारणानी उन्हाचा जो त्रास होता त्याच्यामुळे देखील सायकल चालवणाऱ्याना त्रास होत होता त्याचबरोबर हा जो अनुभव म्हणाल तर खूप चांगला होता कारण की ह्या अगोदर कोणी कधी अशी सायकलिंगची रेसमध्ये स्प स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं पण जेव्हा ह्या या स्पर्धेच्याबद्दल माहिती आता जशी मी तुमच्याशी बोलतो आहे ती आठवण जरी आली तरी फार बरं वाटतं की तो अनुभव खूप चांगला होता आणि त्या त्याच्यानंतर कधीही हा अनुभव घेत आला नाही